हो माझ्याजवळ आरोग्य विमा आहे बट मी अजूनपर्यंत कोणत्या कुटुंबाचे व्य म्हणजे कुटुंबातील व्यक्तीवर किंवा सदस्यावर त्याचा वापर अजूनपर्यंत तरी नाही केला आहे आणि माझ्या कधी म्हणजे अशी वेळ येऊ पण नये आणि आली पण नाही आहे सो मी त्याचा असा कधी वापर नाही केला आहे ह्या आरोग्य विमाचा